हॅलो खुशी आहे ना मी काय म्हणत होती चलता का आपण फिरायला जाऊ मस्त अमरावतीला नवीन साईबाबाचं मंदिर झालं आहे तिथं जाऊ म्हटलं आप म्हणून सगळे काकू वगैरे सगळ्या जणी येउन ऱ्हायल्या म्हणून तुला विचारून विचारलं मी चलता का म्हणून काकू वगैरे आहे आपल्या घरासारखंच आहे सर्व जणी पाच सहा जणी आहे पाच सहा जणी आहे माझी इच्छा आहे मुक्तागिरीनं जाऊ नाही तर स्पेशल करू हो गं ते पण बरोबर आहे आता अर्धी तिकीटच आहे आपल्याला बसनंच जाणं परवडते जेवणाचं आपण टिफिन घेऊन जाऊ ना नाही तर तिथं रेस्टॉरंट्समध्ये जेवण करायचं सकाळी जाऊ आपण दहाएक वाजता हां दहा अकरा जाऊ होईल न तुझं वापस संध्याकाळी कोणता प्रोब्लेम नाही आहे न बरं ठीक आहे

हाव तिला पण विचारशीन चलशीन तर चल म्हणा पहायला भेटते एकच वेळा आपण नेहमी नेहमी थोडी ना आपण किती दिवस झाले गेलो पण नाही फिरायला हे पहा सुवर्ना काकू गायत्री काकू साक्षी वंदू काकू म्हणून म्हटलं तू येत असते म्हणून एक शब्द विचारून पहायला मी चलते का म्हणून म्हणून कॉल केला होता मी तुला तुझी इच्छा तर आहे घरी विचारून वगैरे पहा हा जाऊ नं अंबा देवीचं मंदिर आहे तिथं आणि बांबू गार्डन पण आहे तिथं पण जाऊ मग मला कॉल करून सांगशीन आ नक्की

हो हो नक्की कॉल करून सांगशीन म्हटलं मला हॅलो बरं ठीक आहे हं बाय